हॅलो हां मी तुमच्या दवाखान्यात आरविंद जगताप बोलतो आहे मी हां तर हां तो तोच मी चार नंबर रूममध्ये आहे हां दुसऱ्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर चार नंबरमध्ये तर काय झालं मला जरा पोटदुखी होती आणि मी ॲडमिट झालो होतो हां आता तुमच्या ट्रीटमेंटमुळं मला बरं वाटतं आहे तर मला वाटतं डिस्चार्ज द्यावा म्हणून तुम्हाला फोन केला बरं बरं हां बरोबर बरोबर हां

हां हां हां हां बरोबर हां बरोबर हां बरोबर आहे हो मग परत इथंच हां परत यावं लागेल बरं हो हो हां हां थांबावं मग

बरं ओके नाही आहे तसं पण असं मला वाटलं की आता आपण चांगलं वाटतं आहे काही प्रॉब्लेम वाटत नाही असं म्हणून मी आपलं केलं हो हां

एकदा खोलीतलं या म्हणजे रूमवर हां परत एकदा पाहा जरा या मला भेट द्या तिथं रूममध्ये ते नाही म्हणजे बरं वाटतं आहे मग जरा आधार वाटतो आहे

नाही चांगलं आहे त्याने हां नाही त्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली चांगलं मदत केली त्यांनी तुम्हा नाही नाही नाही तुम्हाला सगळ्यांच्या आभार मागितले पाहिजे धन्यवाद दिला पाहिजे चांगलं वातावरण आहे त्या ठिकाणी आहे हां बरं बरं बरं बरं बरं हां बरोबर बरोबर होय होय होय हां बरं हां वा हां बरं ठीक आहे ओके ओके डॉक्टर थँक्यू थँक